ते म्हणतात ना ओल्डर विंटेज तसं मला म्हणाल मला असं वाटतं की फोटोज सुद्धा जसे जेवढे जुने फोटोज असतात ना ते खूप विंटेज असतात म्हणजे ते जे क्षण जे आपल्याला पुन्हा जाऊन विसरायला होतात ते फोटोतून दिसतात सो आज जुने जे ब्लॅक अँड व्हाईट टाईपचे फोटोज होतात ना ते खूप विंटेज पद्धतीचे असतात ते रेअरली क्लिक केलेले असतात मुमेंट्सव्हाईज पण आत्ताचे म्हणाल तर ते यू कधीही कुठेही फोटो काढू शकतात पण जुने फोटो ॲज कम्पेअर टू धिस सिच्युएशन्स फोटो म्हणाल तर खूप जास्त चांगले अस सो मला असं वाटते की जुने फोटोज एक खूप जास्त मेमोरेबल असतात सो मला वाटतं की जुन्या फोटोनं जास्त भावनिक मूल्य आहे माझ्या मते